यू पी एस सी एम पी एस सी किंवा जसे इतर परीक्षा स्पर्धा असतात तर जे चांगल्या जॉबसाठी गवर्नमेंट जॉबसाठी त्यांना समोर वाढायचे असते त्यांना हे जे वृत्तमाध्यमे आहेत न्यूज माध्यम जेही आहेत ते कसे खूप जास्त त्यांना हेल्प करते याच्यामध्ये रोजच्या घडामोडी त्याच्या बातम्या राजकारणात काय घडतं त्याच्या बातम्या ज दुसरे असे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यामध्ये भारतामध्ये पूर्ण देशामध्ये आणि फक्त देशात नाही तर बाहेर विदेशामध्येही काय घडतं ते सर्व वृत्त माध्यमे जेवढे आहे त्याच्या थ्रू माहिती चालतं त्यांना त्याच्या व्यतिरिक्त तिथे काही असे कोडे वगैरे असतात काही असे शब्दकोश असे गेम्स असतात ज्याच्यातून ते आपला आय क्यू वाढवू शकतात तेवढंच नाहीतर तिथे काही असे जॉबची व्हॅकॅन्सीचं काही असं जनरल नॉलेजचं सर्व बा प्रकारचे तिथे लिहि बातम्या लिहिलेले असतात गोष्टी लिहिलेल्या असतात तर हे कसे त्या स्टुडंट्सना जास्त मदत होते जे परीक्षेची तयारी करत आहेत